हलो हां तुषार दादा हां काल तुम्ही मला इथे कांदिवलीमध्ये सोडलं बघा मी इथे बोलते मेघा हां हां हां ॲक्च्युली मला तुम्हाला न थँक यू बोलायचं होतं खरंच खूप धन्यवाद एवढं रात्रीचं तुम्ही मला ठान्यावरून इथे पोचवलंत त्याच्यासाठी खरंच मी तुमची खूप आभारी आहे खरं तर रात्री ना आम्ही येणार होतो आमच्याच गाडीनी पण ठान्यापर्यंत आलो आणि तिथून पुढे ना ती गाडी बंद पडली आणि मग मला आणि माझ्या घरच्यांना टेन्शन होतं की अरे बापरे ही पुढे कसे जाणार म्हणून तर नाही तुम्ही मला अगदी वेळेत आणि व्यवस्थित सुरक्षितपणे सोडलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद ॲक्चुअली वातावरणच बाहेर सध्या असं आहे ना की मुलींना बाहेर जायचं म्हटलं की घरचे सगळे घाबरतात आणि समोरचा ड्रायवरही कसा असेल ह्याची सगळ्यांना खूप चिंता असते पण तुम्ही मला अगदी व्यवस्थित आणि स्वतःच्या बहिनीप्रमाने ट्रीट करून इथे माझ्या बॅग्जही एवढ्या होत्या तुम्ही ती पण मला खूप मदत केली त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि खरं तर मला हेही विचारायचं होतं की तुम्ही ह्या म्हणजे या एरियामध्ये असं ओला उबेर सोडून असं पर्सनल पण काही करता का जर माझं माझ्या बहिणीला जरा बेंगलोरला वगैरे जायचं असतं तिला एअरपोर्टवर वगैरे सोडवायला तुम्ही जर मला मदत करू शकाल तर मला जर विचारायचं होतं ते कारण की मला खरंच काल एवढं रात्रीरात्री दोन वाजता तुम्ही इतकं व्यवस्थितपणे इतकं सुरक्षितपणे मला पोचवलं ना माझा खरंच तुमच्यावर विश्वास बसला आणि आजकालच्या जगात ना विश्वास बसणं हीच खूप मोठी गोष्ट आहे हा मग तेच तेच म्हणूनच मी म्हटलं तर मला जरा नक्की सांगाल का हां हां तुम्ही जाता ना एअरपोर्टच्या ओके ओके हां नाही माझी बहीण ना ती येत असते बेंगलोर मुंबई तिचं चालू असतं पण मग कधीकधी ना ती पण असंच फ्लाईट्स कधीकधी लेट येतात आणि त्याच्या मग नंतर त्याच्यामुळे तिथून ओला उबेर करा आणि हे करा आणि ते काहीही प्राईस सांगतात आणि शिवाय सुरक्षिततेचा प्रश्न पडतोच ठीक आहे हो हो मी तिचा न मी तुला तुमचा नंबर तिला देऊन ठेवते हो हो चालेल चालेल ठीक आहे थँक्यू खरंच पुन्हा एकदा थँक्यू